दुपारी आणि रात्रीच्या जेवणासाठी साधारणतः आमच्याकडे वरण भात भाजी पोळी असं जेवण असतं काही काही वेळेला कोकणी पद्धतीच्या ठराविक आमट्या आहेत म्हणजे इथे नारळ मुबलक प्रमाणात उगवतो मिळतो म्हणून यांच्या प्रत्येक आमटीला खोबऱ्याचं वाटण असतं म्हणजे एक कांदा कापायचा उभा खोबरं खवणायचं ओलं ते तव्यावर भाजायचं साधारण खरपूस होईपर्यंत आणि नंतर ते थंड झाल्यावर मिक्सरला वाटायचं कुठल्याही कडधान्याला तुम्ही या वाटणाची फोडणी देऊ शकता इथलं जे चिकन बनवलं जातं ते सुद्धा अशाच वाटणामध्ये बनवलं जातं मग काही वेळेला आमट्या असतात काही वेळेला चिकन असतं काही वेळेला मासे असतात माशाच्या सारालासुद्धा इथे ओल्या नारळाचंच वाटण असतं पण यावेळी ओला नारळ किसल्यानंतर तो खरपूस भाजला जात नाही फक्त किसलेला ओला नारळ लाल मिरच्या धने असं एक वेगळं वाटण तयार होतं त्याला हिरवा मसाला असं कोकणात म्हटलं जातं आणि त्या मसाल्यात मग तिरफळ घालून कांद्याची फोडणी घालून त्यात कोकमं टाकली जातात आणि मग ते माशाचं सार केलं जातं अशाच पद्धतीने त्यात टोमॅटो घातले शिजवून की ते टोमॅटोचं सार होतं मग कधी तरी टोमॅटोचं सार कधीतरी चिकन कधीतरी फ्राय मासे असा जेवणाचा बेत असतो त्या शिवाय कुळथाची पिठी कुळीथ जे असतात ते चांगले भाजून भरडून घेतले जातात आणि त्या पिठापासून कुळथाची पिठी केली जाते साधारणतः जेव्हा जेव्हा सुके मासे खाण्यात असतात मासे किंवा चिकन खाण्याचा वार असतो तेव्हा तेव्हा ही कुळथाची पिठी बनवली जाते अत्यंत कमी साहित्यात चविष्ट अशी ही पिठी असते त्यामुळे कोकणात कुळथाची पिठी भात मासे चिकन अशा वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा समावेश हा जेवणात असतो